हा आजच्या वेळी जास्तीत जास्त लोक ते काम करायला आणि त्यांचा जॉबला जायला ते वाहन उपयोग करतात ट्रेन उपयोग करतात आणि त्यांचा टू व्हिलर वगैरे काय पण जे असतात वाहन ते यूज करतात आजच्या जीवनमध्ये वाहनाचा खूप जास्त उपयोग झाला आहे आणि लोका दररोज आणि जीवांतून जास्त टाइम ते वाहन यूज करतात आणि त्यांचा परिणाम पण चांगला झाला आहे इन माय माझा जीवनामध्ये ते वाहन आहे ते खूप बोललो तर झाला मला काय की मी जॉबला जात होतो तेव्हा खूप जास्त वेळ लागत होता पण आत्ता ते वाहन घेतलं आहे ते कमीत कमी त समयतून मी दररोज आणि ते चांगलं आहे माझ्यासाठी